हॅलो मी सौ प्रनिता रविंद्र सराप बोलते आहे तुम्ही तुम्ही स्थानिक धर्मदाय संस्थेसाठी मूव्ही नाईट फेडरेशन तर आहेत का तुम्ही तिथून बोलत आहे का मला एक पिच्चर म्हणजे गाण्याचा एक कार्यक्रम धाराशिवमध्ये करायचा आहे जेणेकरून की तुमची लोकप्रियता आमच्यामध्ये पोहोचली जाईल आम्हाला असा एखादं धारा गीत घे म्हणजे जे एखादं संगीत घ्यायचा आहे की जो प्रेक्षकाला सु सुपजित व्हायला पाहिजे त्या कारणाने जर तुम्ही आमच्या गावी येणार असाल तर तुम याल का तुम्ही जर येत असाल तर तुमचं राहण्याची व्यवस्था आम्ही करू तुमचं चित्रपट आम्ही आमची फेडरेशनची ज संस्था आहे जिथे जेणेकरून आम्ही तुम्हाला व्यवस्थित संगोपन करू शकू जेणेकरून आमच्याकडे जे मोठे अधिकारी जे आहेत त्यांना आम्ही बोलवू जेणेकरून तुमचा सत्कार व्हायला पाहिजे व्यवस्थित तुमचं कार्यक्रम व्हायला पाहिजे आमच्याकडे ते होईल का